हॅलो हां अगं काय नाही तू काय करत आहे अरे एक बोलायचं होतं अरे म्हटलं सगळ्यांचा प्लॅन चालू आहे स्वामीनारायण मंदिरात जायचा तर मग काय करायचं चालू शनिवार शनिवार रविवारी चालू यायचं मग तू पण तुम्ही बघा कधी जायचं कधी नाही जायचं ते माझं तर म्हणणं आहे की संडेला तर संडेला तर नाही जमणार पण आपण शनिवारी वगैरे जाऊ ना कॉलेज कॉलेज झाल्यावर अरे बाकीच्याजणांचं फिक्स नाही संडेला काय कायजण ऑफिसला वगैरे असतात ना फ्रेंड्स काय काय जॉबला वगैरे आहेत ना सो म्हणून हां अच्छा हा मग मी काय म्हणते मग आपण नाही का सगळेजण प्लॅनिंग करू जायची वगैरे पण मग कशावर जायचं बाईक का गाडी कशी करायची म्हणजे बघ ते

हां मा म्हणजे माझ्या एका फ्रेंडची बाईक आहे मग आम्ही तीनजण येतो मग तुम्ही बघा मग काय करायचं वगैरे काही नाही ते मग हां आणि ड्रेस वगैरे काय घालायचा सेम आपण कायतरी ट्यूनिंग करू ना सगळे हां ट्रेडिशनल कायतरी थोडंसं हां ते बाकीचे हो नाही म्हणत आहे मग काय करू ते कळत नाही आहे हो ना यार मला जायचं आहे यार स्वामी नारा आऊटफिट आपण ना ट्रेडिशनल लुकच ना यार ते ओके वाटेल ना आपला फोटो वगैरे पण काढायचे ना तिथे तेच ओके वाटेल मंदिरात चाललो आहे तर हो कोरलेलं हो भारी केलं त्यांनी मग बघण्यासाठी पण खूप छान तिथे मग आपण जाऊ तिथेच दुसऱ्याकडून फिरण्यापेक्षा तिथे जाऊ मस्त आपण वगैरे तिथेच टिफिन वगैरे घेऊन जायचं तिथेच टिफिन वगैरे घेऊन जायचं आता भाजी झालं भाजी पोळी वगैरेच आणू ना टिफिन हां टिफिन पण आणून थोडं बाहेर पण खाऊ ना आपण काहीतरी माझं तर म्हणणं आहे ना टिफिनच घेऊन जाऊ आणि जर काय वाटलं तर सगळे मिळून खाऊ कायतरी बाहेर वगैरे असं

हां काय नाही काय म्हणते अजून यार मा मला खूप एक्साईटमेंट यार जायची फोटो वगैरे काढायची खूप हो ना छान आहे या ते मंदिर मी पण बघितलं गुगलवर वगैरे बघितलं छान आहे ते मंदिर बघण्यासारखं आहे खूप काही छान छान आहे

काय काय बॅग घेऊ ना सोबत आपली बॅग तर राहिलच ना आपली कॉलेजची मग तीच घेऊ ना हां आणि टिफिन घरूनच घेऊन यायचं मग सकाळी वगैरे घरी तू किती पैसे आणणार आहे तरी अंदाजे बरं ठीक आहे मी बघते मम्मीकडून घेते तीनशे तीनशे चारशे रुपीच माझ्याकडे फोनपे तर नाही आहे सध्या ओपन करायचं आहे मग नाही तर मग बरं ठीक आहे चालेल तर मग मी तुझ्या याच्यावर टाकून देईल हां चालेल मग ए आपण सांग मग फ्रेंड्स त्यांना मी पण सांगते त्यांना हं जाऊ आपण शनिवारी हां हो ठीक आहे चालेल बाय